मला माहिती असलेला सगळ्यात मह मोठा खेळाडू हा क्रिकेट जगातील आहे क्रिकेट जगातील त्याला देवसुद्धा म्हटलं जाते तर त्याचं नाव आहे युवराज सिंग युवराज सिंग हे ह्यासाठी की ज्या वेळेस भारताने वर्ल्ड कप जिंकला त्या टायमिंगला युवराज सिंग हा कॅन्सर अशा ह्या रोगाशी लढत होता लढता लढता तो मैदानावर त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या त्याला उभं रहायला होत नव्हतं अशा पद्धतीमध्ये सुद्धा त्याने क्रिकेट खेळून जगाला दाखवून दालं दाखवून दिलं की तुम्ही कोणत्याही तुम्हाला एखादा आजार असेल कितवा त्याच्याशी लढू शकता त्या मॅचमध्ये युवराज सिंगने सहा बॉलला सहा षटकार मारले तसेच त्या मॅचमध्ये युवराज सिंगला एवढं वेदना होत असताना सुद्धा त्याने मॅचेस जिंकवल्या क्रि बॅटिंग तर बॅटिंग केली बॉलिंग तर बॉलिंग केली त्याच्या ह्या कामगिरीला दादच देऊ शकत नाही कोणी कारण एवढं सगळं दुक त्याला वेदना होत असताना सुद्धा त्याने आपल्याला भारताला हा वर्ल्ड कप जिंकून दिला त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याने ले खूप सार्या फलंदाजीमध्ये त्याने शिखर गाठले आहेत पण हा शिखर हा त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि खूप मोठा होता हे त्याने जगाला दाखवून दिलं की जर आपली जिद्द असेल तर आपण ज्या गोष्टींचा आपण विचारसुद्धा करत नाही तर त्या गोष्टीसुद्धा आपण करू शकतो आणि पार पाडू शकतो त्यासाठी युवराज सिंग हा मला सगळ्यात बेस्ट वाटतो